आजच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या मधा मदतीने मानवाने खूप सारी प्रगती केली आहे टेक्नॉलॉजी जितकी मानवाला प्रगतीकडे नेऊन राहिली आहे प्रगती करून राहिली आहे तितकीच मला असं वाटते की एका माणसाला दुसऱ्या माणसापासून दूरही करून राहिली कारण काल मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो आता माझ्या मामाला दोन मुले आहे एक मामेबहीण आणि मी एक मामेभाऊ तर जेव्हा मी काल गेलो रात्री बसून होतो माझा मामेभाऊ माझ्या मामभा म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये गुंग माझी मामेबहीण त्याच्या मोबाईलमध्ये गुंग आणि मीही काय करणार तर मी टी व्ही का पाहत बसलो पण हे जर का मी आधीचं बालपण म्हणजे टेक्नॉलॉजीच्या युगाच्या अव आधीचं जेव्हा आठवतो तेव्हा मला असं वाटते की रात्री मामाकडे जायचं म्हणजे रा मामाकडे जायचं तिथे खेळायचं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचा आणि रात्री जेवण झालं की मस्त गच्चीवर जाऊन गोष्टी करायचे आकाशामध्ये बघायचं आणि आकाशामध्ये बघून तारे बघायचं आणि मजा करायचो पण आत्ता तसं काही राहिलंच नाही तेव्हाचा जो काळ होता आम्हाला ते आकाशही असं वाटत होतं की नवीन नवीन आकृत्या ढगामध्ये तिथे नवीन नवीन आकृत्या निर्माण होऊन राहिल्या आम्ही त्याच्यावर चर्चा करायचं जे तारे चमकून राहिले ते तारे कोणकोणते शेप बनवून राहिले जसं सप्तरिशे झालं किंवा मग तिथे पोलर बियर दिसून राहिलं काय ह्या गोष्टी आम्ही शोधायचो तिथून बघायचो की तो तारा कोण आहे तो तारा कोण आहे माझी आपाजी आहे की माझे आपाजीचे आपाजी आहे हे बघायचो आकाशामध्ये कोणता तुटता तारा दिसते का ते बघत राहायचो आणि एकमेकांसोबत चर्चा करून आनंदित वेळ घालवायचो पण जेव्हा काल मी गेलो ते आमच्यामधले जे कनेक्टिव्हिटी होती ते मला तिथे नाहीशी वाटले आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की जो जुना काळ होता तो छान होता जे रात्र होती ते आम्ही इन्जॉय करत होतो रात्री जो सोबत टाईम स्पेंड करून रा करत होतो ते आमचे जे रिलेशन हो होते ते घट्ट करण्यासाठी मदत करत होते पण आता टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये तसं नाही ते टेक्नॉलॉजी कधीकधी असं वाटते की आम्हाला दूरही घेऊन चाललेली आहे जितके प्रगतीकडे नेत आहे तितकेच माणसाला माणसापासून दूरही करून राहिली आहे